हॅलो नमस्कार मॅडम हां हां हां पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधनं वनिता मॅडम बोलत आहेत ना मॅडम नमस्कार मी भाग्यश्री बोलते आहे मॅडम मला माझ्या मुलाची ॲडमिशन करायची होती एल के जीला तर मला ॲडमिशनची थोडी प्रोसेस विचारायची होती आपल्याकडे आणि फीस आहे का आता सुरू आहे का ॲडमिशन तर ते तेच्याबद्दल थोडं विचारायचं होतं तर मॅडम आपल्याकडे आता मुलांचे ॲडमिशन सुरू आहेत का अच्छा अच्छा हं मुलाचं पण आधार कार्ड लागेल ना हो त्याचं बर्थ सर्टिफिकेट पण आहे माझ्याकडे आपल्याकडे फीस किती आहे मॅडम इकडे एका वर्षाची मुलाची इयरली वर्षाची अच्छा मॅडम ही फीज आपल्याला वन टाईम पे करायची आहे की स इस्टॉलमेट राहणार आहे यामध्ये काही अच्छा ठीक आहे मॅडम आणि मॅडम ॲडमिशन करताना मुलाला पण सोबत आणावं लागेल का आपल्याला अच्छा बरं आणि मुलाची फोटो फोटो किती आणायचे आहेत आपल्याला सहा फोटो ना ओके ठीक आहे मॅडम मॅडम आपलं ऑफिस शाळेचं टाईमिंग काय आहे आठ ते बारापर्यंत ठीक आहे मॅडम तर मग मी सोमवारी मग मी आपल्या शाळेमध्ये येते आणि हे जे डॉक्युमेंट तुम्ही सांगितलेले आहे तर मी ते सर्व डॉक्युमेंट घेऊन येते ठीक आहे थँक्यू मॅडम